आमच्या मुलांना आम्ही शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी खाजगी शाळेत वर्षाला साडे तीन ते चार हजार रुपये फी भरतो अगदी बालवाडीपासून पहिलीत गेल्यापासून ते पाचवीत जाईपर्यंत प्रत्येक वर्षाला दीड हजार रुपये अशी फी आहे देन पाचवीपासून म्हणजे सहावीपासून ते दहावीपर्यंत वर्षाला काहीतरी साडे सातशे का आठशे रुपये फी आहे त्यानंतर दहावीत जे माक्स पड मिळतात त्यानुसार त्या मुलाची कॅटेगरी ठरवण्यात